माझं हे जे लिखाण आहे कथा असू दे किंवा कविता असू दे नाटक असू दे त्याच्या संपादनासाठी किंवा लोकांपर्यंत पोचण्यासाठी मी माझ्या कथा ज्या आहेत त्या मासिकांमध्ये वगैरे आलेल्या आहेत कविता म्हणजे कवितांचं स्नेहसंमेलन असतं किंवा कवितांचं सादरीकरण करते कार्यक्रमामध्ये आणि नाटकाचं जे लिखाण करते आहे ते आम्ही नाटकं सादर करतो आणि हे जे लिखाण आहे माझं ते आता आताच्या काळामध्ये मीडिया ज्या आहेत त्याच्यावर म्हणजे मी ब्लॉगवर ते पाठवते त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती लिंक जाते आणि जास्तीत जास्त लोकांना ते ऐकता येतं आणि हे जे लिखाण आहे माझं सगळं ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी मग आम्ही वेगवेगळे कार्यक्रम करतो मग ते आग्दी घरगुती कार्यक्रमांमधे सुद्धा ह्या अशा का कार्यक्रमांना बोलवायची नवीन एक प्रथा सुरू झालेली आहे मग तिथे आम्हाला बोलवतात कवितांचे कार्यक्रम करायला म्हणा किंवा कथावाचन अभिवाचन अशा ठिकाणी माझं हे सगळं लिखाण माझं संपादित असतं धन्यवाद